हॅलो मी वैष्णवी बोलत आहे अमरावतीवरून के के कॅमरियनमधून स्कूलमधून मॅडम बोलत आहे का प्रिन्सिपल मॅडम माझ्या मुलाची आणि मुलीची ॲडमिशन करायची होती के जी वन आणि के जी टूला तर मग तर आहे का ॲडमिशन ओपन चालू झालं आहे की काय केव्हापासून झालं आहे चालू अच्छा तर मग काय फीज आहे त्याची के जी वन के जी टूची हां हां के जी टूची चाळीस हजार आणि तुमचं स्टाफ वगैरे कसा आहे मग काय रेग्युलर म्हणजे शिकवते की काय की असंच आहे अच्छा मग गेम वगैरे पण घेतात मग गेम वगैरे राहते का तुमच्या स्कूलमध्ये हा मग म्हणजे आठवड्यातून किती दिवस असते की एकच दिवस असते शनिवारी अच्छा आणि तुमच्या स्कूलचा टाईमिंग काय आहे मग अच्छा पाच ते बारा असते आणि अच्छा अच्छा काही कमी फीज नाही होईन त्याच्यात नाही नाही मला माहिती आहे तुमची इंटरनॅशनल कॉल स्कूल आहे म्हणून अच्छा पॅरेंटस मीटिंग वगैरे होते का मग तुमच्या स्कूलमध्ये की काय पॅरेंटस मीटिंग होते का तुमच्या स्कूलमध्ये ओके ठीक आहे बोलू मग येईल मी तुमच्या स्कूलमध्ये ठीक आहे थँक यू थँक यू